हां ॲप्पल हॉटेलला फोन लागला आहे का हां माझा भावाचं बड्डे आहे एक ऑर्गनायजेशन करायचं होतं वीस तारीख आहे हां वीस मे हा काय काय म्हेनू आहे हां

हा आणि पॅकेजी कसं कसं काय काय काय इन्क्लूड आहे त्यात किती तरी काय काय कसं मेन्यू काय आहे किती महाग आहे काय कुठलं स्वस्त आहे

आणि डेकोरेशन डिझाईन तुम्ही करून द्याल तुमच्याकडे का आम्ही करून आणायची

आणि कसं लॉनवर आहे का हॉलवर हॉलमध्ये

दोन्हीचे रेट चं कसे सामान आहे का वेगवेगळे दोन्हीचे रेट समान आहे का वेगवेगळे हं जास्त आहे का

हां हॉलमध्ये ए सी वगैरे आणि एक

केक आपलं नॉर्मल तीन तीन ह्याचा तीन ह्याचा पाहिजे हा म हां तीन स्टोरचा पाहिजे तीन चार स्टोअरचा राईस केक्स हां मी डिझाईन सांगेन तुम्हाला कसं काय आणि एक विचारायचं होतं लहान मुलांसाठी जोक ॲवेलेबल आहे का बरं बरं चालते हां हां